मी फर्स्ट प्रोडक्ट फ्लिपकार्डवरून मागवलं होतं आणि तो मला खूप आवडला आणि परत मी दुसऱ्या कंपनीचं त्याच वेबसाईटवरून एक हेडफोन मागवले होते परंतु हेडफोनची बिल्ट क्वालिटी आणि साऊंड एक्सपीरियन्स हा चांगला नव्हता त्यामुळे सेकंड प्रोडक्ट हा मला आवडला नाही